जल प्राधीकरण कार्यालय हां मी जोशी सदाशिव नारायणराव बोलतोय हां सर थोडा एक समस्या आहे ते सकाळी मी स्नान करत असताना अचानक पाणी गेलं आणि माझं स्नान अर्धवट राहिलंय अगदी साबुनचा फेससुद्धा तसाच राहिला होता हो सर अचानक हे पाणी अस असं का कमी होतंय सर हो मी शेजाऱ्याकडे जाऊन आलो त्यांच त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचं पाणी येतेय आजूबाजूला पण छान पाणी येतंय परंतु आमच्याकडेच का असं होत आहे सर हो पाहिलं सर जलवाहिनी पाहिली सर कि आमच्या बाजूला एक दोन ठिकाणी कुठं फुटलेली वगैरे आहे का ते देखील पाहिलं हो सर तुम्ही सर याबद्दल काही करू शकता का सर कृपया आपला एखादा प्लमबर पाठवून आमच्याकडे आमचं जो समस्या आहे त्याचं निराकरण करा सर ठीक आहे सर ओके धन्यवाद